राज्याच्या अर्थव्यवस्थेत कला व हस्तकौशल्याची खूपच महत्त्वाची भूमिका असते त्याच्यामुळे पर्यटन वाढतं वा निर्यातीद्वारे त्यांना आर्थिक फायदा होतो जसं की कोकणातील काही वस्तू असतील त्या कोकण कोकणामध्ये मिळणाऱ्या गोष्टी असेल ते निर्यात करून अर्थव्यवस्थेला हातभार लागतो तसंच पर्यटन वाढतं आणि निर्यातीद्वारे पण त्यांना फायदा होतो ज्या वस्तू त्या ठिकाणी मिळत नाही त्या तिथून निर्यात केला केल्यावर त्यांना जास्त नफा होतो त्यात तिथल्या लोकांना त्याची जास्त किंमत किंवा गरज असते जसं की शंख शिंपले असतील ते दुर्मिळ गोष्ट आहे जसं मोती असतील ती दुर्मिळ गोष्ट आहे ती ठराविक ठिकाणचं ते एक वैशिष्ट्य आहे ते तिथं उपलब्ध ज्या ठिकाणी उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी ते आपण निर्यातीद्वारे उपलब्ध करून दिलं तिथल्या लोकांनाही त्याचा उपभोग घेता येतो आणि त्या उपभोग घेऊन त्याच्यामुळं तो आर्थिक फायदा ज्या त्या प्रदेशाला त्याचा होत असतो आणि निर्यातीद्वारे तो होतच असतो त्याचबरोबर तिथलं ठिकाण बघण्याला जायला तिथलं हवामान तिथलं हस्तकौशल्याच्या काही वस्तू खरेदी करण्यासाठी असेल बघण्यासाठी असेल लोकं तिथपर्यंत जातात आणि पर्यटनाला पण तिथं हातभार लागतो कोकण असेल किंवा वाळवंट असेल किंवा कुठंही असेल कोल्हापूर असेल किंवा कोणतंही छोटंसं तुम्ही ठिकाण घ्या खेडं घ्या की जिथं तिथलं काहीतरी भौगोलिक वैशिष्ट्य आहे जिथं हस्तकला जोपासली जाते ती रांगोळी असेल किंवा एखाद्या लाकडापासून बनवलेल्या वस्तू असतील जसं सावंतवाडी ठिकाण आहे तिथं लाकडापासून बनवलेल्या वस्तू बघण्यासाठी लोक आवर्जून जातात व खरेदी करून येतात आणि मागवतात पण देशभरात तिथल्या वस्तू प्रसिद्ध आहे आणि त्यांना मागणी आहे आणि हल्ली आता अशा भरपूर ऑनलाईन गोष्टी आहेत की त्याच्यातून आपण त्या गोष्टी मागवू शकतो आणि निर्यात पण करू शकतो निर्यात करणे परदेश देशाबाहेरही आपण त्या गोष्टी निर्यात करू शकतो आणि त्यामुळं त्याला नक्कीच आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो